मी पवनारमध्ये लहानपणापासून राहिले इथेच माझं लग्न पण झालं पवनार हे खूप सुंदर गाव आहे तिथे नदी आश्रम नदी वगैरे छान आहे नदीमध्ये छान मंदिर पण आहे पिंड आहे किल्ला आहे देवीचे मंदिर आहे छान विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे रा राम लक्ष्मणची आहे हनुमानचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे ते तिथे स छान लोकं फिरायला येतात आता तिथे खूप सुंदर व्यवस्था झाली आहे पर्यटक येतात तिथे तिथे नदीमध्ये त्या पवनारच्या नदीमध्ये आधी तिथे म्हणजे असे फुलं वगैरे आणायचे आता ते कमी झाले आहे आता खूप सौंदर्यीकरण केलं आहे पवनारच्या नदीला आश्रम पण खूप छान आहे विनोबा भावेचा अगोदर प्रसिद्ध होता आता त्याच्यापेक्षा खूप प्रसिद्ध झाला आहे तिथं छान स शाळेचे मुलं वगैरे ट्रीपा वगैरे येतात छान च छान गमते तिथं फिरायला वगैरे खूप सारे रविवारला सोमवारला मंगळवारला येतात सुट्ट्यामध्ये ह साजऱ्या करायला येतात